शेतीमधील सर्वात पसंतीची बाजू म्हणजे ही आमची शेती करण्याची आवड शेती करण्याची आवड आम्हाला पूर्वीपासूनच आमच्या आजोबा पणजोबापासून आहे शेती करणे म्हणजे हे आमचा आनंद आहे शेती करून आम्ही जगाचं पोट भरतो याचा आम्हाला सर्वात अभिमान आहे शेती करून आम्ही जी संपत्ती कमावली त्याचा पण आभ अभिमान आहे आम्हाला काळी मातीवर शेती ही खूप अशी महत्त्वाची गोष्ट आहे जी आपल्याला जगामधून विलुप्त होत होत चलेल्या जमिनीवर जसे की बिल्डिंग बांधत चलेले आहेत लोक आम्ही ती शेती राखत आहो याचा आम्हाला अभिमान आहे आणि ती शेती आम्ही करत चाललो आहे याचा पण आम्हाला अभिमान आहे परंतु काही बाजूचं आम्हाला पसंती म्हणजे कसं शेती करणे ही आवडच आहे जसं की आजोबा पणजोबापासून शेतीमध्ये पैसा नसेल मात्र आनंद खूप आहे आणि आनंद हे आम्हाला घेण्यास खूप आवडतं शेती म्हणजे ही आमची जिव्हाळ्याची गोष्ट आहे ती जिव्हाळ्याची गोष्ट आम्ही करणारच शेती शेती करणारच अशा प्रकारे आम्हाला शेती आवडते